आमच्या भागामध्ये कुणबी खारबी मुस्लिम बौद्ध सोनार कुंभार अशा विविध संस्कृतीची संस्कृतीच्या गटातील लोकं राहतात आणि माझा वारंवार बौद्ध कुणबी सोनार कुंभार ह्या ह्या गटातील व्यक्तींशी बहुतांशी वेळा भेट होत माझी किंवा संवा माझा वारंवार संवाद होतो संवाद तर आमचा जे आम्ही साजरा के साजरी करणारे सण सणावरून आमचे संवाद होतो तर आमच्या इते शेजारी कुडबी व्यक्तीतील कुटबी गटातील व्यक्ती भरपूर राहतात तर कुणबी गटातील लोकांच्या काही पद्धती वेगवेगळ्या सन साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात उदाहरणार्थ बैलपोळा बैलपोळा हा कुणबी म्हणजे शेतकरी लोकांचा शेतकरी लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात परंतु आमच्यामध्ये असं नाही तर मग आम्ही ह्या विषयवर म्हणजे चर्चा करत होतो की तुम्ही कसा साजरा करता काय ते आम्हाला सर्व सांग सांगतात जसं आणि हा आमच्यातील फरक आहे की आम्ही फारवी कोळी लोकं तर आमचा शेतीसंबंधी जास्त शेतीसंबंधी जास्त माहिती आम्हाला कुणवी लोकांकडून कळते तसंच बौद जे शेजारी बौद्धसुद्धा राहतात तर बौद्ध लोक ते त्यांच्या त्यांच्याकडे जे एखादा कार्यक्रम असेल तर लग्न हे लग्न समारंभ आमच्यामध्ये लग्न समारंभ असेल तर हळद हळद उतरणे अशे हळद सत्यनारायणची पूजा असं आमच्या की ते लग्नामध्ये घालतात तर मी तिला विचारलं की तुमच्यामध्ये असं का नाही तर ते सांगतात की आमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आनि बौद्ध यांच्या फोटोसमोर वगैरे आम्ही हार वगैरे घालतो असं ते मला सांगू देते म्हटलं तुमच्यामदे असे पद्धत म्हणजे त्यांच्यामदे जी पद्धत आहे ती लोकं मला ती सांगत होती तर ह्याच्यावरून आमच्या आम्ही बरेच बऱ्याच वेळ ह्या विषयावर आम्ही बोलत असतो तर मुस्लिम मुस्लिम धर्मातील मुस्लिम धर्मातील व्यक्तीसुद्धा आमच्या इथे का भागात राहतात तर त्यांच्या इथे साजरी केली जाणारी ईद बकरी ईद तर ते त्यांच्या इथे जर बकरी किंवा ईदीच्या दिवशी रमजान ईद हे त्यांचं ते दोनच सण असतात तर ते त्याच्यावरून ते जेव्हा सणाला काय बनवतात म्हणजे वेगवेगळे पदार्थ तर ते त्यांच्या इथे शेवकुर्मा स्पेशल आहे तर हा शेवकुर्मा ते आम्हाला आणून देतात तेव्हा आणि आमच्या इथे आमच्या इथं आम्ही दिवाळी साजरी करतो तर आम्ही दिवाळीमध्ये फराळ वगैरे बनवत होतो त्यां त्यांना मुस्लिम लोकांना खूप आवडतो तर हा त्यांना खूप आवडतो फराळ असतो तर ती लोकं आवर्जून सांगतात की फराळ दिवाळी येते मग तुमच्या इथे तर फराळ वगैरे बनवणारे या विषयावरनं पण आमच्या चर्चा होते तर दुसरं म्हणजे आमच्या इथे सोना सोनार सोनार ल गटातील लोकं व्यक्तीसुदा राहतात तर आपल्या संस्कृतीमध्ये डोक्यावरती पदर घेणे तर डोक्यावरती पदर तर आमच्या समाजामध्ये जे जे जो डोक्यावरून साडी नेसल्यावरती म्हणजे पूर्वीपासूनची प्रथा होते की पूर्वीच्या स्त्रिया डोक्यावरून पदार घ्यायच्या आणि म्हणजे देवळात वगैरे कुठे गेलीत तर डोक्यावरून पदर घेऊन नमस्कार करण्याची प्रथा आहे अजूनही ग्रामीण भागात कोकणी भागात कुठेही डोक्यावरून पदर घेऊन नमस्कार करण्याची प्रथा आहे परंतु आता हल्ली म्हणजे प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रथा असतात तसं आमच्या समाजामध्ये आम्ही कोळी तर आमच्या समाजामध्ये आम्ही खांद्यावरती पदर घेतो देवळात कुठे नमस्कार करताना वगरे साडीचा आम्ही खांद्यावरती पदर घेतो आणि नमस्कार करतो परंतु सोनार यांच्यामध्ये डोक्यावर पदर घेतात आणि डोक्यावरून पूर्ण ओढुन हातामध्ये पदर घेतात आणि नमस्कार करतात देवळात कुठे जायचं असेल तर तर मी आम्ही विचारलेला म्हणजे ती सोनार लोकं येतात जी सोनार गटातील लोकं आहेत ना त्यांना त्यांच्यात आणि माझ्यात ह्या विषयार ह्या विषयावरून आमचा संवाद झाला